आम्ही आमचे झाडं थेट जमिनीत लावलेले आहेत जेणेकरून त्यांची व्यवस्था आणि संगोपन व्यवस्थित केले जाईल काही झाडांना जमिनीत लावले आहेत काही झाडे कुंड्यांमध्ये आहेत काही झाडे वेली प मध्ये सुद्धा आहेत जेणेकरून आता कसं आहे ज खेडेगावांमध्ये जमिनी भरपूर च पटांंगण असतं त्याच्यामुळं काही ठिकाणी ज झाडे जमिनीत लावलेले आहेत फळं फळांचे फुलांचे जेणेकरून जास्त त्याचे संगोपन होता होईल त्यामुळे ती झाडे काही जमिनीत लावलेली आहेत आम्ही आणि जे झाडे नाजूक आहेत जे ज्यांनी ज्या झाडांना व्यवस्थित सावलीत काही उन्हात काही ठेवता येईल असे झाडं आम्ही वेलीमध्ये लावलेले आहेत जे काही झाडे आम्ही कुंड्यांनी लावले आहेत जेणेकरून त्या झाडांमध्ये व्यवस्थित त्यांचं संगोपन व्हायला हवे त्यामुळे प प्लाश्टिकच्या काही कुंड्या माती माती वगैरे भरून उत्तम उत्तम व्यवस्थितपणे आम्ही त्याची संगोपन करतो जेणेकरून झाड जास्त फुलेल आणि बहरेल आम्हाला असं वाटतं की आ आमचे घर असं एखादं बगीचासारखं ज सजवलं पाहिजे जेणेकरून व्यवस्थित त्यांची संगोपन होईल अशी ज आम्ही त्याची काळजी घेतो ज्या कारणाने आपण व्यवस्थित त्या झाडांची संगोपन करू शकू त्या व्य व्यतिरिक्त आम्ही काही वेलीमध्ये सुद्धा कुंड्या लावलेल्या आहेत जे असे आता कसं शहरी ठिकाणानं जास्त जागा मिळत नाही त्याच्यामुळे फ्लॅट सिस्टम असल्यामुळे काही ठिकाणी आम्ही गॅलरीमध्ये सुद्धा झाडे लावलेली आहेत काही इतकी सुंदर झाडं इतकी सावलीमध्ये काही ठेवावी लागतात काही उन्हामध्ये त्याच्यामुळे त्यांचं व्यवस्थित संगोपन होतं